हलो मी अलकाबाई बोलत आहे झरपड्यावरून तुम्ही मोरया हाटेलमध्ये आहात का तर मला दो चार पायल्या तांदळाचा भात आणि दोन दोन किलोची वांग्याची भाजी दोन किलो आणि कढी दोन लिटरची न पोळ्या दोन किलोच्या माझ्या घरी साक्षगंधाचा कार्यक्रम आहे माझ्या मुलीचा म्हणून हा पाहिजे आणि गोडमध्ये काय आहे तर रजगुल्ले रजगुल्ले मला तीन कलो किलोचे पाहिजेत आणि गुलाबजाम्बुर दोन किलो आणि न जिलेबी तर माझा पत्ता अलकाबाई धनपाल गजबिये राहणार झरपडा आनि बुद्ध विहाराच्या समोर माझं घर आहे हनुमान मंदिरजवळ तर आणा मग तुम्ही या